फैर अँड लवली हा क्रीम स्वस्त आहे पण बेकार आहे माझ्या वर ह्या क्रीम बद्दल बेकार परिणाम पडले आहेत चेहऱ्यामध्ये मुरूम आले आहेत डोळ्यावर सुद्धा असर पडलेला आहे खूप बेकार माझ्या त तेलकट त्वचेसाठी खूप बेकार आहेत कोरडे त्वचेसाठी चांगलं आहेत